तसं तर माझ्या आवडत्या कुझीनबद्दल म्हटलं तर म्हणजे सर्वांत आवडती कुझीन वरणभात भाजीपोळीच आहे आपल्या घरचं जेवण कारण की जर बाहेरच्या जेवणाबद्दल म्हटलं तर एका टाईमला आपल्याला खावं वाटते पण त्यांनी सहजासहजी म्हणजे ते चांगलं नसतीन त्यांनी ते काही काही लोकांनाच सूट करते पण काही काही लोकांचं त्याने पोट वगैरे दुखते तर असा प्रकार आहे हा ही गोष्टीमुळे आणि जर घरातलं वरणभात भाजीपोळी जर म्हटलं तर मग म्हणजे हेल्दी सुद्धा असते आणि तसंच शरीराला मानवी शरीराला त्याने काही अफेक्ट पण नाही होत म्हणून मला घरचंच जेवण खूप जास्त आवडते आणि त्यातच त्यांची रेसिपी म्हणजे जास्त वेळ सुद्धा नाही लागत बनवण्यामध्ये वरण टाकायचं त्यानंतर मग आणि वांग्याची शाख जर आपण म्हटली तर ती अगदी झणझणीत आणि मस्त लागते वरणासोबत तर हा एक चांगला एक कॉम्बिनेशन आहे जे की सगळ्यांनीच ट्राय करायला पाहिजेत